तर नमस्कार मित्रांनो मला वेळेवर पोचायचं होतं एका ठिकाणी माझा इंटरव्ह्यू होता तर मी कॅब ऑर्डर केली होती तर आता जवळपास मी कॅबमध्ये मी बसलेला आहे आणि अर्धा तास झाला बहुतेक की ट्राफिक लागलेलं आहे भरपूर या ट्राफिकमुळे मला अर्ध्या तासाच्या आधी मला इंटरव्ह्यूला पोचायचंय तर मी त्यांना विचारलं कॅब ड्रायव्हरला की आपला जो मार्ग आहे हा मार्ग दुसरा कोणता अवेलेबल नाही आहे का किंवा शार्टकट मार्ग नाही आहे का माझ्या डेस्टिनीपर्यंत पोचायसाठी तर त्यांनी सांगितलं कोणताही असा मार्ग नाही आहे आपल्याला इथंच थांबावं लागेल आणि हे ट्राफिक क्लिअर झाल्याशिवाय आपल्याला कुठंही जाता येणार नाही तर त्यांना मी विचारलं परत की दुसरा मार्ग असेल तर मी जास्त पैसे द्यायला तयार आहे जास्त पैसे पेड कराय पेड करायला त तयार आहे परंतु त्यांनी कोणताही दुसरा मार्ग अवलंबला नाही आणि इथंच माझे अर्धा तास वेळ चालला गेला तर ह्यांना ह्याच्यावून कळते की वेळ किती महत्वाचा आहे आणि वेळेचं महत्व किती आहे